ओला टूर्स अँड ट्राव्हल्स का नमस्ते मी मीनल उनउने बोलते मला जरा कॅब हवी होती तुमच्याकडून तर प्लीज मिळू शकते का हो हा मला पंचवीस तारखेला जायचं आहे पंचवीस तारखेला सकाळी ठीक आठ वाजता निघायचं आहे मला सातारहून पुण्यासाठी पाहिजे तर आम्ही तीन लोकं आहोत हां तीन लोकं आहेत आम्ही हां आणि जायचं आणि नंतर आम्हाला एका ठिकाणी सोडायचं आहे मी ते ठिकाण सांगते तुम्हाला आणि नंतर ते आम्हाला तिथून म्हणजे पिकअप पण करायचं आहे हो हो तीन लोकं आहोत आम्ही त्यानुसार आम्हाला कॅब अगदी आरामशीर अशी असावी हां ड्रायवर पण व्यवस्थित असावा हं आम्हाला पुण्याला जायचं आहे पुण्याला हा विमान नगर येते सोडायचं आम्हाला तिथं हो हो पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला सकाळी आठ वाजता हो तीन लोकांसाठी

ठीक आहे आठ वाजता म्हणजे आठ वाजता निघायचं आहे त्यानुसार तुम्ही एक पंधरा मिनटं तुमचा अगोदर ड्रायवर पाठवला तर बरं होईल ना पंधरा मिनटं अगोदर पाठवला म्हणजे आम्ही कसं म्हणजे तयारीत राहून बरोबर आठ वाजता निघू शकतो कारण तिथं आम्हाला अकरा साडे अकरापर्यंत पोहोचले तरी चालेल मध्ये थोडासा एक दहा मिनटाचा ब्रेक होऊ शकतो ना त्यामुळं हां माझा इथला पत्ता सातारमध्ये मी सदर बाजारमध्ये राहते तर हां मी तुम्हाला सेंड पण करते नंतर वॉट्सअपवरती माझा पत्ता तुम्ही तो ड्रायव्हरला द्या आणि सांगा प्लीज त्यांना की पावणे आठ वाजता पंचवीस तारखेला या आणि तिथून नंतर मग पाच वाजता निघायचे हो पाच वाजता निघालं तर अगदी शार्प पाचला हो हो होणार ना होणार पाचला निघून मग इथं काही यायची अडचण नाही आमची तशी म्हणजे एक अडीच तीन तासामध्ये आलं तरी चालते हो हो चालतं आहे चालतं आहे हा माझा नंबर वॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही हे करू शकता मला ओके ओके हो चालेल थँक्यू